भारतातील आरोग्य सेवा माझ्या मते तरी खूप चांगली आहे आता प्रत्येक खेड्यात छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा अद्ययावत यंत्रणा असलेले सरकारी दवाखाने म्हणा इस्पितळं म्हणा सगळीकडे अवेलेबल आहेत इन्फ्रास्ट्रक्चर तर होतच आहे त्याचं डेव्हलप वेगवेगळ्या गव्हर्मेंटच्या पॉलिसीज एन जी ओ ह्यांच्या मदतीने आता प्रत्येक खेडांमध्ये जसं की प्रेग्नंट लेडीज आहेत किंवा ज्यांना इकॉनॉमी स्ट्राँग नाही आहे अशा फॅमिलीजला स्वस्तात सवलत देऊन वेगवेगळ्या उपचार पद्धतीने त्यांच्यावर ट्रीटमेंट केली जाते त्यांना गोळ्या म्हणा किंवा त्यांचे जे काही इंजेक्शन्स आहेत किंवा ऑपरेशनचा खर्च आहे त्याच्यात सुद्धा त्यांना कन्सेशन मिळत आहे ह्या सगळ्या खूप चांगल्या योजना आहेत लहान मुलांसाठी पण त्यांच्या आरोग्याकडे पोषक आहार म्हणा किंवा त्यांचे चेकअप्स म्हणा अशी वेगवेगळी शिबिरं ऑर्गनाइज होतात तेसुद्धा मला वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे आव्हान भारतातल्या आरोग्यसेवांसाठी सगळ्यात मोठं म्हणजे मला तर वाटत आहे की लोकसंख्या हेच आहे कारण की ह्या सगळ्या यंत्रणा त्यांच्या त्यांच्या परीने चांगलं काम करत आहेत परंतु लोकसंख्याच एवढी जास्त आहे भारताची की त्यांचा आवाका तेवढा नाही आहे चांगले डॉक्टर्स आहेत नर्सेस आहेत सेवाभावी वृत्तीने ते कामही करत आहेत पण प्रत्येक ठिकाणी ते पर्सनली जाऊन पोहचू शकत नाहीत लोकांनीच उठून तिथे जायला हवं आहे दवाखान्यामध्ये वेळच्या वेळी इलाज करून घ्यायला हवा आहे त्याच्या बाबतीत जर का निष्काळजीपणा केला तर मग काय करू शकतं कोणी यंत्रणा किंवा कोणीच काही करू शकत नाही आणि सगळ्यात त स्ट्राँग पॉइंट म्हणजे मला असा वाटतो की ही सेवाभावी वृत्ती ही जी आहे आपल्या इथल्या डॉक्टर्स आणि नर्सेसमध्ये आपण कोरोना काळामध्ये पाहिलं की आपल्या देशाच्या कम्पॅरिजनमध्ये खूप कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सुद्धा किती हानी झाली आहे मनुष्यहानी कोरोनामुळे तसं आपल्या इथे एवढं बघायला नाही मिळालं आहे वेळीच सरकारने पण सगळ्या पावलं उचचली सोशल डिस्टन्सिंग लॉकडाऊन ह्या सगळ्यामध्ये आणि लोकांनी ते निमूटपणे ऐकलं ते ते जास्त महत्त्वाचं आहे तेव्हा लोक तेव्हा जे डॉक्टर्स होते नर्सेस होते आपण सगळ्यांनी बातम्यात पाहिलं आहे की दिवसेंदिवस ते बिचारे घरीसुद्धा गेले नाहीत त्यांच्या फॅमिलीला भेटले नाहीत इतकं सगळं तणावपूर्ण वातावरण होतं तरीसुद्धा ते सेवा परमो धर्म ह्याच्या मानाने ते वागत राहिले तर आय थिंक हा खूप मोठा प्लस पॉइंट आहे